हॅलो मला ॲक्चुअली आकांशा बोलताय का तुम्ही अच्छा ॲक्चुअली माझ्या रिलेटिव्समध्ये माझी एक आहे कझिन तिच्याकडून मी तुमचा नंबर घेतला आहे तर मला ऍडमिशन संदर्भात थोडी माहिती हवी होती मला ना ऍक्च्युली म्हणजे मुंबईमध्ये कुठले फेमस कॉलेजेस आहे जिथे मला एम बी ए करायचं आहे एच आरमध्ये तर कुठे म्हणजे मला कॉलेजेस तुम्ही सजेस्ट करू शकता का हां अच्छा अच्छा बरं हां हां ऐकते आहे मी बरं तर त्याचं म्हणजे ॲडमिशन प्रोसेस वगैरे कशी आहे बरं मी ॲक्चुअली ना राहायला कांदिवलीला आहे तर मला म्हणजे कु कुठलं कॉलेज ट्रॅवलिंगसाठी वगैरे क् कसं बरं पडेल मला ते बरं अच्छा म्हणजे मी असं ऐकलं होतं की बाकीचे जे कॉलेजेस आहे जसं की रुईया कॉलेज हे ते तर तिथे काय अदर ॲक्टिव्हिटीज वगैरे म्हणजे फार फेमस कॉलेजेस आहेत असं मी ऐकलं होतं तर काय म्हणजे कसं म्हणजे म्हणजे अदर ॲक्टिव्हिटीज तिथे म्हणजे ॲक्टिंग कोर्सेस वगैरे असं नाटक अच्छा ॲक्चुअली काय आहे ना माझं ना जरा इंटरेस्ट आहे जरा त्या नाटकामध्ये वगैरे तर म्हणजे साईड बाय साईड मला ते पण करायचं आहे तर म्हणजे तुम्ही रुपारेल कॉलेज बोललात ना अच्छा तर म्हणजे साधारण टायमिंग वगैरे काय आहे त्या कॉ म्हणजे कॉलेजचा अच्छा अच्छा आणि राहायची वगैरे काही म्हणजे व्यवस्था आहे का कॉलेजमध्ये म्हणजे हॉस्टेल गर्ल्स बरं अच्छा अच्छा अच्छा तर छान पण अच्छा आणि ॲडमिशन प्रोसेस म्हणजे मला कंपल्सरी तिथे येऊन डॉक्युमेंटस वगैरे सबमिट करावे लागतील ना ओके आणि आधी ऑनलाईन रजिस्ट्रेशन वगैरे काही असं आहे कां अच्छा आकांशा मॅम थँक्यू सो मच तुम्ही फार छान माहिती दिलीत मला त्यामुळे मदत झाली हो थँक्यू सो मच हां